मी फ्लिपकार्डवरून साडी मागवली आधी मला खूप भीती होती की ती साडी मला पाहिजे तशीच असेल का त्याचा कलर काही वेगळा असेल का कारण माझ्या सासूबाई मला नेहमीच म्हणत असतात की ऑनलाईन मागवणं म्हणजे एक प्रकारचा धोकाच आहे ते नेहमी फसवत असतात प्रत्येक बाबतीत फसवेगिरी असते पण मी पहिल्यांदा मागवून बघितलं काहीतरी ऑनलाईन मागवून पहायचंच होतं मला आणि ही साडी तर मला खूप आवडलेली त्यामुळे मी मागवली आणि जेव्हा ती साडी माझ्या हातात आली अतिशय सुंदर असा तिचा कलर जो मला ऑनलाईन मधे बघायला मिळालेला होता अगदी तसाच अतिशय सुंदर त्यावरची डिझाईन फॅब्रिकही अतिशय सुबक होतं आणि ब्लाउज त्यावर तर जी डिझाईन होती त्याला तर विचारायलाच गरज नाही अतिशय सुंदर रेखीव असं ब्लाउज डिझाईन केलेलं होतं जेव्हा मी ती साडी घालून रिसेप्शनसाठी गेली तेव्हा प्रत्येकजण मला विचारत होतं की कोणत्या शॉपवरून घेतली आहेस कुठून घेतली आहेस आणि जेव्हा मी सांगितलं कि मी ही ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे तेव्हा प्रत्येकाने मला त्या वेबसाईट किंवा जे काही मार्ग उपलब्ध असेल त्याबद्द्ल त्यांनी चौकशी केली माझ्या प्रत्येक मैत्रिणीने माझ्या साडीची एवढी तारीफ केली खरचं मला खूप आनंद झाला

आणि माझ्या मिस्टरांना ते तर म्हणाले वाह ही साडी कुठून घेतलीस जेव्हा त्यांना कळलं की मी ऑनलाईन मागवलेली आहे तेव्हा ते म्हणाले खरचं ऑनलाईन मागवणं म्हणजे अतिशय सोपं काम आहे आणि आपल्याला पाहिजे तसं कमी दरात आपल्याला उपलब्ध होत असतं आणि अशा पद्धतीने सर्वांना खूप आनंद झाला